हॅलो अगं काय आता भिशीचं काय करायचं आहे आपलं सांग हां तर हो जाऊया जाऊया आपल्यालाच ठरवायचं आहे हो तर ठरवायचं आहे ब्रेकफास्ट करायला साऊथ इंडियन पाहिजे की मल्टी कुजिन पाहिजे काय करायचं ते ठरव तर मी दोन तीन ऑप्शनबद्दल विचार केला होता एक वैशाली आहे पण ते वैशालीला कितपत माहीत नाही खूप गर्दी असते ना त्याच्यामुळे माहीत नाही आता रविवारी जायचं आहे आपल्याला तर हो तर वाडेश्वर कुठलं घ्यायचं पण आपण

हो वाडेश्वरला काय हां म्हणजे वैशाली वगैरे तर काय नुसतं साऊथ इंडियन आहे सगळं पण वाडेश्वरला तुम्हाला सगळंच मिळतं ना पंजाबी आपलं महाराष्ट्रीयन पण थालीपीठ जरी पाहिजे असेल तरी मिळतं वाडेश्वरला ते एक बरं आहे या हो नवीन आलं आहे नाही का व्हरांडा कुठे आहे गं ते एक्झॅक्टली मी ऐकलं आहे त्याच्याबद्दल अच्छा एरंडवण्याचं का आता हो तिथे आधी हे होतं ना मनोहर मंगल कार्यालय ओके ओके हां अच्छा चांगलं आहे का ते तू गेली आहेस का कधी अणि ॲम्बियन्स कसा आहे वातावरण एकंदरीत सर्विस

हा आधी करायचं का बरं बरं ओके ओके आणि ते हर्षवर्धन हॉल पण एक नवीन आला आहे म्हणे तिकडे याला तो कसा काय आहे हर्षवर्धन हो अच्छा जेवणच मिळतं अच्छा स्नॅक्सवालं पाहिजे आपल्याला मग ती हेच आहे वाडेश्वर रुपाली वैशाली नाहीतर हे दुसरं कुठलं नाहीच आहे ना कुठलं तरी कुठलं आहे जवळपास बसायसाठी एक हो ना एक मालगुडी टिफिन नावाचं पण आलेला आहे तिथे एका मालगुडी टिफिन आहे ना ते ते त्या मा हां म्हात्रे पुलाच्या जवळ आहे मालगुडी टिफिन ओके ओके ओके ते पण साऊथ इंडियनच असणार आहे ना मालगुडी टिफिन्स म्हणजे चालेल चालेल मग आता वरांडा किंवा वाडेश्वर एवढंच आपण विचारू शकतो ना मुली बायकांना बाकीचं ओके ठीक आहे ओके वरांडा चालेल चालेल म्हणजे मल्टी सगळ्याच प्रकारचं पाहिजे सी तर तर वाडेश्वर नाहीतर मग वरांडा रुपाली इज आउट कारण तिथे फक्त साऊथ इंडियनच मिळतं असं मी ऐकलं आहे पण बाकीचं माहिती नाही आता काय ओके ओके ठीक आहे के हां ओके चला बाय बाय बाय